मराठी भाषा ही खूप साधी सरळ व सोपी आहे मराठी भाषेतून अस मराठी भाषेतून महाराष्ट्रीय महाराष्ट्रीयन लोकांची त्यांची अस्मिता व आपुलकीची भावना व्यक्त करण्यासाठी उपयोगी करतात मराठी भाषेतून महाराष्ट्रीयन लोकांची आपुलकी हे दिसते अनोळखी व्यक्तीलाही ओळखीचे करणे हे महाराष्ट्रीय भाषेतील एक महत्त्वाचा घटक म्हणून ओळखले जाते मराठी भाषेतील जो जिव्हाळा दिसतो तो हा कोणच्याही भाषेतून दिसत नाही